अन्य कोणत्या धर्माविषयी मला आकर्षण वाटण्यापेक्षा त्यामधल्या चांगल्या गोष्टींचं आकर्षण मला वाटतं जो धर्म माणुसकी असेल किंवा चांगले संस्कार शिकवत असेल शांतता शिकवत असेल तर या गोष्टी शिकवणारा धर्म असेल तर त्या शिकायला मला आवडतं त्यामधून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही आचरणात चांगली गोष्ट आणण्यासारखी असेल तर ती आणायला मिळते जसं की दुसऱ्यांची सेवा करणं असेल प्राणीमात्रांवर दया करणं असेल किंवा शांतता सा चा संदेश असेल तर या गोष्टी मला शिकायला आवडतं आणि दुसऱ्या धर्मातले कुठले सण मी साजरे तर करत नाही परंतु जर कोणी मित्र असतील त्यां ते साजरे करत असतील तर त्यांना शुभेच्छा द्यायला नक्की आवडतं